ड्रॉईंग मला पहिल्यापासून चित्र काढायची खूप प्रचंड आवड आहे मला चित्रं काढताही खूप छान येतात पण मी आत्तापर्यंत जी पण चित्र काढले आहे ती नैसर्गिकरीत्या म्हणजे जैसे जसं की निसर्ग निसर्गाच्या बाजूला असलेली झाडवळ किंवा हिरवी झाडं किंवा एखादं घर किंवा आईवडील अशी मुलं किंवा त्यांचं खेळण्याचं हे पण जास्त करून अशी पक्षी प्राणी ह्यांची चित्रं असं प्राण्यांची नाही पण पक्ष्यांचे नॉर्मली चित्र काढायला आवडतात किंवा कधी काही असे लाई गणपती देवांचे चित्र काढायला तसेच खूप छान वाटतं पण असं मी कधी असं लाईव मॉडेल ठेवून चित्र काढलेलं नाही लाईव मॉडेल म्हणजे एखाद्या व्यक्तीला समोर ठेवून मी कधी चित्र काढलेलं नाही पण मी एक लाईव एक्जाम्पल म्हणजे आता फॉर एक्जाम्पल मी कोणती वस्तू बघत आहे तर ती मी हुबेहूब काढायचं आता समज मी गणपतीचा एक फोटो पाहिला तर तो गणपतीचा फोटो बघून मी तो चित् ते चित्र काढू शकते त्या चित्राची काढण्यामध्ये वेगळीच मजा असते हां भले क खूप वेळा काय काय अडचणी येतात कारण त्याचे जे पण ज्या लोकांनी ज्या ॲक्टरने जे आर्टिस्टने जे चित्र काढलेले त्याची ती कला वेगळी असते ते तसं हुबेहूब काढणं किंवा ते करणं खूप थोडंफार पद्धतीनं अवघडही असतं पण ते करताना जमतं काही हे येत नाही पण अजून पण मी कोणाला असं समोर ठेऊन असं त्याची प्रतिकृती काढायचा प्रयत्न केलेला नाही आहे कारण तेवढीही मी काही चित्रकलेमध्ये एकदम हुशार नाही आहे मी नॉर्मली जशी आपल्याला साधी चित्रं असतात म्हणजे जे आपल्याला नेचरच्या ब बरोबर जातील तशी चित्रं काढत मी आत्तापर्यंत काढले आणि मला तसली चित्रं काढायला खूप आवडतं पण असं कोणाला लाईव एक्जाम्पल ठेऊन मी काढलेला नाही लाईव एक्जाम्पल मी कोणत्या गोष्टीमध्ये ठेवलेलं आहे एखाद्या कोणतीतरी वस्तूची म्हणजे एखाद्या वस्तूचं चित्र काढायचं तर ते मी वस्त्र समोर ठेऊन तशी चित्रं काढू शकते पण मी एखाद्या व्यक्तीला म्हणजे जर मला एखाद्या व्यक्तीचं चित्र काढायचं तर मी त्या व्यक्तीचं असं म्हणजे पोर्ट्रेट नाही केलेलं आहे कारण तेवढं फेस काढणं म्हणजेच एखाद्या च माणसाचा चेहरा काढणं हा तेवढाच कठीण असू असतो कारण प्रत्येकाचा चेहरामध्ये ठेराव सगळं गोष्टी वेगवेगळ्या असतात त्यामुळे तशी चित्रं मी कधी काढलेली नाही आहे पण अशी निसर्गाच्या रिलेटेड पशुपक्ष्यांची चित्र हां मी प्राण्यांची चित्रं बघून काढू शकते किंवा पुस्तकामध्ये जे पण देवांचे वगैरे फोटो असतात त्यांची चित्रं बघून काढणं इझी असतं पण असं कधी लाईव्ह एक्जाम्पल मॉडेलला ठेऊन नाही काढलं आहे वस्तूला ठेऊन चित्रं काढलेली आहेत आणि तशी त कलर काढणं इझी असतं काढायला सोपं असतं त्याच्यात काही नाही पण ड्रॉ करायला ते थोडंफार अवघड असतं ते कारण हुबेहूब काढणं ते तेवढं शक्य नसतं म्हणून वस्तूचे चित्र काढलेले आहे कोणत्याही लाईव्ह व्यक्तीला ठेऊन कधी मी चित्र अजूनपर्यंत काढलेलं नाही आहे पण ह्याच्यापुढे तो प्रयत्न करायला नेहमी आवडेल ठीक आहे थँक्यू